हॅलो हां सर बोला हो हो बोलत आहे सर

हिल स्टेशनवरती सर तुम्हाला महाबळेश्वर आहे परत अजून माथेरान आहे त्या हिशोबाने सुद्धा बरं पडेल स्टेसाठी व्हिला आहे सर आणि रिसॉर्ट आहे हां सर स्पोर्ट्स वगैरे आहेत हिल स्टेशनवरती हॉर्स रायडिंग आहे गो कार्टिंग अच्छा तसं व्हिलाजचं सर तुम्हाला अॅज पर पॅकेज तुम्ही पॅकेज जसं डिसाईड कराल त्याच्या हिशोबाने आहेत आमची इथे व्हिलाज पण आहेत आणि लॉज पण आहेत रिसॉर्ट्स पण आहेत फूड स्नॅक काही काही ह्याच्यामध्ये स्नॅक्स वगैरे वॉटर बॉटल स्नॅक्स वगैरे सगळं येईल पण लंचमध्ये सर तुम्हाला डिसाईड करावं लागेल की वेज नॉन वेजच्या हिशोबाने वगैरे स्नॅक्समध्ये सगळं व्हेजच येईल हां सर देऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला वेगळा पॅकेज बुक करावा लागेल हॅलो मिनी मिनी बस मिनी बस वगैरे सर हॅलो मिनी बस वगैरे आमच्या इथून ॲरेंज करतात सर पॅकेजमध्येच

हां सर बोला

हां हां नाही नाही आणि तुम्हाला हिल स्टेशन्सवरती वगैरे गाईड करण्यासाठी आमचा स्पेशल गाईड असेल तुम्हाला सोबत हां सर एक बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईनवरती एक चार दिवस अगोदर बुकिंग करावे लागेल त्यासाठी डिपॉझिट आहे तुम्हाला कारण अॅज पर वीकेंड्समध्ये बुकिंग्स येतात त्यामुळे डिपॉझिट केल्यामुळे तुमची बुकिंग एक म्हणजे रिजर्व राहू शकते